हॅलो मनोज रात्रीचं बारा वाजता मला पेनला जायचं आहे कारण पेनवरनं माझी बस आहे तर मला तुझी रिक्षा मिळेल का तिघी जणी आहोत आम्ही तर आम्हाला रात्री आमच्या घरी येऊन आम्हाला घेऊन जा आणि आम्हाला पेनपर्यंत आम्हाला सोडायचं आहे तर रात्री बारा वाजेपर्यंत आम्हाला रिक्षा मिळेल ना